आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे आमच्या गावापासून एकवीस मिनटाच्या अंतरावर तीर्थ तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि तेथील देवी म्हणजे खूप जागरूक आणि खूप आम्हाला नवसाला पावते असं आमचं मन मनातून आम्हाला वाटतं की ती देवीला गेलं की आम्हाला खूप काही सगळं मिळतं ती म्हणून तिला आम्ही आई हे संबधतो आणि तिथं रांगेमधून दर्शन पण होतं आणि ऑनलाईन पण दर्शन आहे पण तिथे आम्ही पारायण करतो सिंहासनाचा श्रीखंडाचा खूप मान आहे तिथे आणि तिथं शक्त सप्तशृंगी देवीचं पन साडेतीन शक्तपीठापैकी ते कुल कोल्हापूरची कुलस्वामीनी तुळजापूरची आणि सप्तशृंगी देवी हे तीन साडे साडेतीन शक्तिपीठे आहेत त्यातले एक तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे म्हणून आम्ही तिला जास्त आम मानतो आम्ही त्यांना आणि पुरणपोळी नैवेद्य तर खूपच आवडतो देवीचं हे आहे